मी माझ्या घरामध्ये बाग केलेला आहे छोटा बाग केलेला आहे पण छान केलेला आहे त्याची देखभाल मी एकदम स्वस्तपणे आणि व्यवस्थित करू शकते आणि मला जास्त महागडा पण पडत नाही कारण की मी तुम्हाला आधीच्याच प्रश्नामध्ये सांगितलं जसं की मी चहा पत्तीचा जो वापर करते ती चहापत्ती आपण घरा चहा केल्यानंतर घरातच ती चहापत्ती आपल्याला असते घरामध्ये तूप केल्यानंतर टाक सु ताक सुद्धा आपल्याला घरातच मिळते त्याच्यामुळे ताक आणि चहा पत्ती जास्त काही महाग महाग म्हणजे पैसे लागतच नाही त्या गोष्टीला त्यामुळे मी ते स्वस्त आणि कमी खर्चामध्ये करू शकते आणि महाग म्हटल्यानंतर मी नर्सरीमध्ये जाऊन मला जे नवीन रोप घ्यायचं असेल फक्त ते या नवीन रोपासाठी मला खर्च करावा लागतो बस इतकेच